नागपूर जिल्ह्यात वाहतुकीचे अनेक पर्याय आहेत जसे की रस्ते रेल्वे विमानतळे सार्वजनिक वाहतूक आहे जर बस आटो रिक्षा ई रिक्षा मेट्रो आता तर नागपूरात मेट्रो बनली आहे आणि समृद्धी महामार्ग बनला आहे त्या रस्त्यावर प्रवास करणं अगदी सोपं आहे जसं की मेट्रोचे भाडे कमी आहे आणि त्या प्रवासात आपला वेळही वाचतो सामान्य माणसाला परवडणारे वाहतूक म्हटलं तर ऑटो आहे बस आहे ज्याचं भाडं खूप कमी राहते तर सामान्य माणसाला ते खूप परवडते आणि त्याची तिकीट पण कमी खूप कमी असते आणि जर आपल्याला रेल्वेने प्रवास करायचा आहे तर त्याची सुद्धा तिकीट खूप कमी आहे तर त्याने आपला प्रवास करणे खूप सोपी जर आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं असलं तर आपण ऑनलाइन तिकीट सुद्धा करू शकतो आणि आव्हान म्हटलं तर रस्त्यात खड्डे खूप पडले आहेत त्यामुळे ॲक्सीडेंटचं प्रमाण खूप वाढले आहे खूप बाइकवाले वगैरे हेल्मेट नाही घालत कारवाले सीट बेल्ट नाही लावत असे अनेक आव्हाने आहेत